कशाबद्दल कुठं जात होता मॅम आपण बाजारात कधी कोणत्या म्हणजे कोणत्या ठिकाणी

बरं बॅगेत काय काय वस्तू होत्या अजून काही दागदागिने वगैरे होते का बरं पण ते चोर वगैरे जे जसे दिसतात ते त्यांचा हुलीया तुम्ही ओळखू शकता का अच्छा जर समजा तुम्हाला समजा कंप्लेंट करायची आहे तर तुम्हाला त्यांचा हुलीया वगैरे सांगावं लागेल तुम्ही बरोबर सांगाल सांगू शकाल ना

ओके अच्छा बाकी तुमच्या सोबत कोणी कोणी होतं का अजून की एकट्याच होत्या अच्छा ठीक आहे

बरं तुम्हाला लागलं वगैरे नाही ना कुठे ठीक आहे ना मॅम तुम्ही इथे येऊन जा तुमची कम्प्लेंट लिहून घेईल आम्ही त्याच्यावर नंतर घेऊ आम्ही